पर्यटन आणि इतिहासाचे नाते अटूट आहेत म्हणून जगभरातील पर्यटकांना ए एतिहासिक ठिकाणे पाहण्याची वाढतच आहे तसेच आमच्या यवतमाळमध्ये कळंब हे गणपतीचे मंदिर आहे त्याचे नामांकित असा इतिहास आपल्याला तिथे पाहायला येतो गणपतीचं कळंब इथे गणपतीचं मंदिर आहे त्यामध्ये वेगवेगळी वेगवेगळ्या तिथे मूर्तीचे मूर्तीचे प्रक आपल्याला पाहायला मिळतात तसेच तिथे प्रत्येक आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथे येतात दर्शनासाठी येतात तिथे भेट देण्यासाठी येतात या पर्यटनस्थळामध्ये म्हणजे जे आपलं मंदिर आहे तिथे लोकांना स सहजता प्राप्त व्हावी यासाठी ति तिथे मोठ्या प्रकारची सुधारणा करण्यात करण्यात यावी तिथे जसं आपल्या समाजात पर्यटनात वा वाढ होण्यासाठी आपण वेगवे वेगवेगळे लोक तिथे या यावे या दृष्टीने तिथे वेगवेगळ्या प्रकारची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतात या सुविधा जर तिथे उपलब्ध झाल्या व्यवस्थित प्रकारे जर झाल्या तर बाहेरच्या गावातील जे लोक येतात त्यांना तिथे त्यांना भेट तर देता येईलच तसंच त्याला पर्यटन स्थळ म्हणून तिथे दोन दिवस शिल्लक राहता येईल त्या सुविधा जर तिथे करता आल्या तर फारच छान